हो स्क्रीनवर जास्त वेळ बसल्याने मुले हल्ली खेळ खेळत नाहीत स्क्रीनवर सतत बसत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होते शरीर नेहमी अस्वस्थ राहतानी दिसते तेव्हा जास्तीत जास्त वेळ घरी बसल्यापेक्षा मैदानात जाणे चांगले आहे मुले मैदानात जाईल यासाठी त्यांना खेळाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे मुलामध्ये संघ प्रवृत्ती निर्माण झाल्यास ते मैदानावर सतत जातील व आरोग्य चांगले ठेऊन सुरुवात करतील